पक्षी निरीक्षणास सुरूवात करण्यासाठी त्यांना जंगलात जायची गरज नाही आहे आपल्या घराजवळ असणारे पक्षी आपण ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो हळूहळू आपल्याला त्यांचा अंदाज यायला लागतो पक्षी ओळखण्यासाठी सुरूवातीला थोडे कठीण जाऊ शकते पण हरकत नाही आपले निरीक्षण नीट नोंदवून ठेवू ठेवायला पाहिजे तज्ज्ञाचा मदतीने ती ओळख पटणे सोपे होते मग नोंदी कशा ठेवाव्यात त्यासाठी काहीतरी मुद्दे पाहू जसं पक्ष्यांचे आकारमान आपल्याला माहीत असलेल्या पक्ष्यांची काही नावे म्हणजे चिमणी साळुंकी कावळा व घार आणि दुसरा मुद्दा आहे चोच जसे चोचीची लांबी जाड पण व बाक आणि तिसरा मुद्दा आहे अधिवास जसे नक्की आपण पक्षी कुठे पाहिला जसे झाडावर जमिनीवर पाण्याजवळ आणि तिसरा मुद्दा आहे तो विशेष खूण जसं डोक्यावरील तुरा लांब शेपूट पायांची रचना असे काही आणि पाचवा मुद्दा आहे तो रंग म्हणजे पक्ष्यांचा मुख्य रंग त्यासोबतचे शरीरावरील इंत इतर रंग आणि त्यानंतर पाच सहावा मुद्दा आहे तो आहे इतर म्हणजे आवाज अन्न किंवा इतर हालचाली निरीक्षण या सर्व गो गोष्टी जर आपण पाहिल्या तर पक्षी ओळखणे सोपे जाईल